मी माझा रिकामा वेळ घालवण्यासाठी राज्यातली जी मनोरंजनाची केंद्रं आहे जसं थेटर आहे किंवा जिल्ह्यांची जी ठिकाणं आहेत जशेस हिल स्टेशन आहे जसं मॉल्स आहे प्रे प्रिमर प्लाजा मॉल आहे किंवा ठाणे वेस्सचा जो मॉल आहे इथे ह्या मॉलमधे भरपूर प्रकारच्या वेग वेगवेगळ्या व्हेरायटीचे कपडे आपला कपडे बघायला भेटतात जसे जेन्ट्सचे म्हणा लेडीसचे म्हणा तसेच त्याचप्रमाणे शूज म्हणा लेडीचचे शूज जेन्ट्सचे शूज स्मॉल बेबी मॉल किड्सचे पण सुद्धा तिथे बघायला भेटतात कपडे खूप छान पद्धतीचे व्हेरायटी आहेत इंडियन स्टाईलचे वेगळे फॉरेन स्टाईलचे वेगळे किंवा अजून आपल्याला बाकीचे जं अदर सामान जसं लागतात जसं आपल्याला फर्निचर इवन लागतं ते खूप छान पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मॉलमध्ये मिळतात तर ते मी बघायला जाते चांगल्या सागवानी लाकडाचे जे सोपा सेट आहे किंवा दिवाण आहे हेसुद्धा तिथे त्या मॉलमद्धे अवेलेबल आहे ते खूप छान पद्धतीने त्यांनी कॅप्चर केलेले आहे खूप छान पद्धतीनं त्याला लेकोरेशन करून ते बनवलेलं आहे टी वी बघायला जाते परत त्यामधे त्या मॉलमधे पी वी आरपण आहे मी मूवीज बघायला गेले होते कांतारा त्या मू मूवीचे तिकीट होते दोनशे वीस रुपे आणि त्या कांता कांतारा मूवीचं साऊंडपण छान होता कारण की पी वी आर जे आहे मॉलमधलं ते खूप छान पद्धतीचं आहे त्या साऊंड छान आहे तिथले तसे नाश्त्याला जे आपण लागतात जे इंटरवल येतात त्या टायमाला आपण पॉपकॉन्स खातो किंवा आपण कोल्ड्रिंक घेतो ते खूप छान मिळते त्याची क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण तेव जास्तीत जास्त मिळतं परत तिथले वॉशरूम छान आहे तिथे म्युजिक सेंटर खूप छान आहे तिथे इवण ब्युटी पाल्लरपण आहे आपण कुठल्या पद्धतीते हेअरस्टाईल पण केली तर त्याचेपण सुद्धा रिजनेबल रेट आहे दीडशे रुपयेच आहे तसेच मसास थेरीपी पण खूप छान आहे त्याचप्रमाणे आपण घरी वाप घरी यूज करण्यासाठी जे भांडी आहे जसं मिक्सर आहे किंवा व्हॅक्कूम क्लिनर आहे किंवा फ्रीज आहे किंवा अदरवाईच कुल्लर आहे ए सी आहे याचेपण सुद्धा जे रेट आहे मॉलमध्ये खूप रिजनेबल आहे आणि मॉल मॉलचं जे वातावरण आहे खूप छान आहे तसे मॉलमधे कॅफे पण आहे मॉलमधे पिज्जा बर्गर पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश आपल्याला तिथं खायला मिळतात तिकं रिजनेबलमधे ऑफरमधे सेल्समधे असतं तिच्यात पेस्ट्रीपण सुद्धा असतात खायला पेस्ट्रीपण मिळतात छान रिजनेबल रेटमधे पिझ्झा बर्गर जे आहे ते ऑफरच असते कॉम्बो पॅकमधे मिळतात आपल्याला टू फिप्टी म्हणून किंवा साडेतीनपर्यंत असे त्याची टेस्टपण खूप छान भारी आहे असा मी रिकामा वेळ माझा घालवण्यासाठी मी हे प्रीमॅन प्लाजा मॉलमधे जाऊन मी आपला टा वेळ घालवते